हॅलो दादा मी तुम्हाला स्विगी वरून केक ऑर्डर केली होती त्याच्यामध्ये मला अंडे नको हे मी सांगायचेच विसरले होते त्यामुळे त्याच्यामध्ये अंडे अंडे टाकू नका आणि मी जे चिवडा टाकला होता ते मला नमकीन नमकीन पाठवा आणि मला त्याच्यामध्ये सॉस नको ठीक आहे